आमच्या भागामध्ये विविध सांस्कृतिक गट राहतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्याशी आमचा बऱ्याचवेळा संबंध येतो कारण आमच्या वर्षभर असणारे कार्यक्रम वर्षभर असणारे सण आणि ते आमच्याच बाजूला म्हणजे शेजारीच राहत असल्यामुळे आम्ही त्यांना आमच्या सणांमध्ये इनवॉल करून घेण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून ते त्यांच्या सणांपासून लांब राहतील पण आमच्या सणांमध्ये तरी ते आमच्या बरोबर असतील कारण त्यांची घरं इथे नसल्यामुळे आणि बऱ्याच प्रकारचं त्यांची संस्कृती आणि आमची संस्कृती वेगळी असल्यामुळे ती लोकं बऱ्याच वेळा गावी जाऊ शकत नाहीत किंवा त्यांचे सण साजरे करू शकत नाहीत पण आम्ही त्यांना आमच्या सणांमध्ये सांभावू सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून आमच्या सणांमध्ये आमच्या सुखामध्ये आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आमच्यामध्ये स सामावलं जावं की आमच्यामध्ये सामावून घेतलं जावं म्हणून बऱ्याच प्रकारची लोकं जी बाहेरून काही कामासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी किंवा कारणांसाठी शिक्षण नोकरी ह्याच्यासाठी जे आलेले आहेत त्या लोकांशी आमचा बऱ्याचवेळा संबंध येतो पण ती लोकंसुद्धा म्हणजे जी वेगळ्या संस्कृतीची असून सुद्धा असं कधीही दाखवून देत नाहीत की आमची संस्कृती नाही आहे आम्ही तुमच्यामध्ये का समाउ सामावून घ्यायचं किंवा आम्ही का यायचं तुमच्यामध्ये मग त्यांचे जे संस्कृतीचे जे काही सण असतील त्याच्यामध्ये आम्ही पण त्यांच्या सणामध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट होतो आणि तसंही ते ही ते लोक सुद्धा आमच्या बऱ्याच कार्यक्रमामध्ये आमच्यामध्ये समाविष्ट होतात